हां बोला ताई हो ना बोला बोला अरे या ना ताई अरे कुठल्या पण आहे तुम्ही या तर एकदा बघून तर घ्या तुम्हाला नवरीचा घ्यायचा आहे का सगळ्या पाहुण्यांसाठी घ्यायचा आहे अहो तुमच्यासाठी आमचं दुकान चोवीस तास उघडं आहे ताई या तर हो हो नक्की नक्की कुठला कलर आवडेल तुम्हाला सगळे कलर उपलब्ध आहे तुम्ही या आणि एकदम तुमच्या मनासारखं खरेदी करा आता बघा हा नवीन आहे आपल्याकडे ना आंध्रातल्या सगळं नवीन प्रकारच्या राखते कायम हां त्या तर खूप मस्त मस्त कलर आलेत अजून ब हे आपलं काय म्हणतात त्याला कांजीवरमचे पण खूप सुंदर सुंदर आहेत बरं साड्या अरे वा नारायणपेठ तर आता परत फॅशन निघाली खूप न नवीन नवीन व्हरायटी आहेत आणि तुम्ही पैठणी तर आमचे कलर तर इतकी सुंदर आहेत तुमच्या नवरीला एकदम शोभून दिसतील आत्ताच सांगितलं ना पैठणी आहे कांजीवरम आहे अजून पट्टू आहे डिझायनर साड्या आहेत नवीन नवीन अरे एकदम आपल्याकडे पाचशे रुपयापासून एवढ्या सुंदर साड्या आहेत की त्या तुम्हाला हजाराच्या वाटतील त्या अगदी नेसवायला तर अत्तिशय सुंदर आणि तलम साड्या आहेत तुम्ही नक्की येऊन जा आहेराचं आमच्याकडे काही पण मिळेल ताई बेडशीट आहेत डबल बेड आहे आणखी तुम्ही गालिचे आहेत असे तुम्ही वेगवेगळे प्रकार देऊ शकता ना तुम्ही बघा आमचं अकरा वाजता दुकान उघडतं तर तुमी पहिले या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी दाखवता येतील तुम्ही आपले जुने गिऱ्हाईक आहेत ताई असं काय करता तुम्ही काय आपले जुने आहेत गिऱ्हाईक कधी पण या नां हां